सध्या ॲप्सचं प्रमाण खुप वाढलेलं आहे सालपणे व्हॉट्सॲपचा वापर खुप मोठ्या प्रमाणावर केला जातो त्याचबरोबर इन्स्टाग्राम याचा देखील वापर केला जातो अनेक गाणी ऐकण्यासाठी ॲप्स आलेले आहेत यूट्युब आलेलं आहे असे अनेक ॲप्स आपल्याकडे असतात व्हॉट्सअपमध्ये आता बातम्यांचा प्रसार खुप मोठ्या प्रमाणावर होतो पण त्यातल्या किती सत्य असतात काही असत्य असतात पण जनमानसांवर त्याचा खुप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो व्हॉट्सॲपमधुन आपल्याला काही चांगली माहिती मिळते काही चांगले संस्कार मिळु शकतात किंवा काही वेळेला अत्यंत चुकीची आणि गैरसमजूत होईल अशी माहिती मिळते त्यामुळे त्याचं तारतम्य बाळगणं आणि ती माहिती योग्य आहे किंवा नाही हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे मदत करतात म्हणजे ते आपल्याला संपर्कासाठी किवा एखादी माहिती पाठविण्यासाठी सात बारा म्हणा आठ अशी माहिती पाठवायची झाली किंवा एखादं लिखाण पाठवायचं झालं तर हे ॲप्समुळे आता शक्य झालेलं आहे इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर लोकांचा वावर खूप आहे वापर खूप होतो त्याचा